आजकाल लुद्राश्रमांचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्याच्यात सास् सासू म्हणजे सासू व सासरे त्यांची सून त्यांना घराच्या बाहेर काढून देते व ते त्यांना घरात ठेवत नाही आणि त्यांचा मुलगा कसा काय राजी होऊन जातो मला हे नाही माहिती की व बजरंग दलचे प्रमाण पण चांगले वाढू लागले आहे कारण की त्या त्या पोरी द दो दो दोन हजारमधे क क कपडे घालून फिरायच्या म्हणजे कु कु कुडता पैजामा घालून फिरायच्या आहे आता त्या शॉट्स व टीशर्ट्समध्ये घालून फिरता आहेत म्ह म्हणून ते पोरं सांगताहेत त्यांना की हे नका करू